मी बरी आहे तू कशी आहेस आहेस कुठे तू मग भेट कधी तरी अगं काय झालं माझ्या बहिणीचं लग्न आहे मग तिला आता तिच्या घरातल्यांना वगैरे म्हणजे तिच्या सासरच्यांना वगैरे गिफ्ट्स घ्यायचं घ्यायचं विचार चालू आहे घरात मग मम्मी बोलली की विचार शिवानीला सगळ्यांना म्हणजे असं मेन मेन म्हणजे आता तिचे मिस्टर तिची सासू सासरे अजून कोण मेन असतात तेवढंच आणि छोटे छोटे कोण असतात ना त्यांना तुझ्या ओळखीत कोण आहे शॉप ज्वेलरी शॉप हां

नऊवारी चांगल्यातली कुठे मिळेल ठीक आहे बघायला लागेल जाऊन आणि धोतर वगैरे धोतर वगैरे तिच्या सासऱ्यांना वगैरे अगदीच कोणी म्हातारं असेल तर किंवा शाल शाल चालते शाल शाल घेऊया काही लहान मुलांना किंवा फळांचं फळं वगैरे

ठीक आहे ठीक आहे तर काय शंका असेल तर तुला कॉल करेन लग्न नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्यात ये ये लग्नाला सांगू तुला